आपण बघतो की काही काळांपासून नद्यांचं पाणी भरणं जसं की उपसणं वगैरे यासारख्या गोष्टी होत्या पहिल्या काळामध्ये काही बायका ह्या हापशी हापशी हा प्रकार होता त्या हापशेंनी पाणी उपसायच्या वगैरे त्या प काळामध्ये विहिरी नव्हत्या त्यामध्ये आधुनिकील विहिरी नव्हत्या त्यामध्ये विहिरीमध्ये मशीन पाण्याची नव्हती तसेच त्याबरोबर आत्ता डिजिटल सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत लोक पुढं निघाले चालले आहेत पण तसेच जे लोक जुने काळाची होती त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत पाऊस असो ऊन असो तहान असो हापशीवरती जाऊन पाणी भरत आले तसेच आपल्या खेडेगावामध्ये खूप प्रमाणामध्ये हापशे आढळतात तसेच काही कारणास्तव पाण्याचा वापर हा खूप कमी प्रमाणामध्ये लोक करतात काही ज काही लोक खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करतात पण काही काळांना काही कारणास्तव काही लोकांना हे अपेक्षित असतं की नाही का दुसऱ्यांचं बघून असा अपेक्षित आपल्याला वाटतं की आपल्याकडे पण असं काही वस्तू हवे होते जे आपल्या दारामध्ये प्रविष्ट होईल असं काय पण काही काळांमध्ये आता नवीन नवीन जसे लोक डिजिटल होत चालले आहेत तसं खूप साऱ्या गोष्टी बदलत गेल्या आहेत तसेच नळ घरापर्यंत झालेले आहेत सो खूप साऱ्या गोष्टी आणि ज्या गावामध्ये नदी आहे त्या गावांमध्ये खूप जुन्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी जसं की नदीमध्ये जाणे ते दगड एकत्र करणे पाणी काढणे हापसणे ते डायरेक्ट नदीवरून ओंजळीवरून पाणी घेणे स्वच्छ पाणी तिथं नसायचे पहिले आता खूप सारे प्रकार निघाले आहेत आता ॲक्वा निघाला आहे यासारख्या गोष्टी निघाल्या आहेत त्या वेळेस ती लोक खूप कमी प्रमाणामध्ये अशा सगळ्या गोष्टी करत होते पण आजकालची लोक खूप पुढं गेले आहेत डिजिटल झाले आहेत त्यामुळे डिजिटल झाल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा डिजिटल होत निघालेल्या आहे तसेच काही काळांमध्ये पहिले खूप प्रमाणामध्ये माणसांना पाऊस असो ऊन असो तान असो खूप प्रमाणामध्ये जावं लागत होतं पण आता काही कारणास्तव आता सरकारने खूप सगळ्या गोष्टी सुविधादायक केल्या आहेत आता लोकांनी हळूहळू प्रगती ही केली आहे आता लोकांनी हळूहळू विहिरी चालू केल्या आहेत बांधायला तसेच विहिरी चालू केले आहेत बांधायला त्यामध्ये मोटर प्रविष्ट झाली लाईट खाते घरोघरी आले पहिले लाईट खाते देखील घरोघरी नव्हते लोक अंधारात तर अंधारात काढत होते पण आता असं नाही आता सगळ्या गोष्टी डेव्हलप होत निघालेल्या आहेत तसेच विहिरीतून पाणी काढायची ही खूप अवघड गोष्ट नव्हती पण त्यावेळेस त्यावेळेस जे नदीतून पाणी काढायचे ते आता विहिरीतून पाणी काढ त्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद वाटतो लोकांना तसेच काही गोष्टींचा अनुभव देखील असणं खूप गरजेचं असतं आणि विहिरीतून पाणी काढणं मोटरनं हे काही अवघड नाही आहे आपल्याला वाटतं पण पहिल्या लोकांना खूप छान वाटायचं की आता पहिलं आत्ता सारख्या लोकांना खूप छान वाटतं की बाबा पाणी वगैरे काढता यावं असं इन्डायरेक्टली नाही सांगता येणार या सगळ्या गोष्टी